राज्यातील कृषी क्षेत्र अनेक इतर अनेक उद्योग किंवा क्षेत्रांशी भरपूर सहकार्य किंवा भागीदारी करते जसे की महाराष्ट्रात साखर उद्योग हा कृषी आधारित असा प्रमुख उद्योग मानला जातो ग्रामीण भागातील सुमारे अडीच कोटीचे लोक अडीच कोटी लोकांचे जीवन हे साखर उद्योगा वर अवलंबून आहे जसं की साखरेतून महाराष्ट्राला सुमारे बावीसशे कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होतो एकाच साखर कारखान्यामुळे ऊस लागवडीपासून साखर बाजार पेठेत पोहोचेपर्यंत सर्व प्रक्रिया प्रकारच्या प्रक्रियामध्ये पाच हजार लोकांना थेट रोजगार उपलब्ध होतो या आकडेवारीवरून महाराष्ट्रातील साखर उद्योगाचे स्थान अधोरेखित होते का त्याच्याबरोबरच कापड उद्योग महाराष्ट्रातील आधुनिक पद्धतीने कापड उद्योगाला सुद्धा भ शेतीची जोड लागून तो कापड उद्योगसुद्धा भरपूर ठिकाणी मोठ्ठे मोठमोठे केंद्र उभारत उभा करत आहे समुद्र जवळ असल्यामुळे तेथील दमट हवामान कापडाच्या निर्मितीसाठी पोषक आहे मुंबई हे ठिकाण कापड उद्योगाचे सर्वात मोठ्ठे केंद्र झाले आहे जितू जित ज्यासाठी कापूस हा कृषीमधला कृषी क्षेत्रातला कापूस हा मेन मुख्य घटक आहे ज्या त्याच्याबरोबरच राज्यातील कृषी क्षेत्र पशुधन पशु क्षेत्रालासुद्धा सोबत घेऊन भरपूर उन्नती करत आहे महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत पशुधनाला विशेष स्थान आहे गाय म्हैस बैल शेळ्या मेंढ्या कोंबडी या प्राण्यांचे ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये मोलाचे स्थान आहे शेतीपूरक उद्योगामध्ये दुग्धव्यवसाय हा प्रमुख व्यवसाय मानला जातो महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय म्हणून स्वीकारल्यामुळे वर्षभर उत्पादन व रोजगाराचे साधन निर्माण झाले आहे त्याच्यानंतर भरपूर असे मोठे प्रकल्प महाराष्ट्रात कार्यरत आहेत ज्याच्यामुळे उत्पादन प्रक्रिया वाहतूक व पशुपालन या माध्यमातून लाखो लोकांना रोजगार मिळत आहे तसेच भार राज्यातील कृषी क्षेत्रामध्ये रेशीम उद्योग व म मत्स्यव्यवसाय त्यामध्ये रेशीम उद्योग राज्यातील हवामान रेशीम उद्योगास अनुकूल असून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीसाठी या उद्योगाचा विकासास राज्यात भरपूर वाव आहे देशात अपारंपरिक पद्धतीने रेशिमिक रेशीम उत्पादनात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असून एकूण रेशीम उत्पादनात पाचव्या स्थनावर स्थानावर आहेत तसेच मात मत्स्यवसायमध्ये महाराष्ट्र कोक महाराष्ट्राला कोकण किनारपट्टी लाभली आहे त्यामुळे सा सागरी मासेमारी हा कोकणचा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे तेल निर्मिती खत निर्मिती सौंदर्यप्रसाधने निर्मिती या उद्योगामध्येही माशांचा भरपूर प्रमाणात वापर केला जातो